हॅलो मॅम माझं माझं ट्वेल्थ झालं आहे माझं नाव त्रिशाली आहे माझं आता ट्वेल्थ झालं आहे आता मला करियर कशामध्ये करायचं आहे ते तुम्ही सांगू शकता का मग सायन्समध्ये डॉक्टर अच्छा अजून सायकोलॉजिस्टमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आहे ठीक आहे मॅम थँक्यू मॅम